हॅलो मॅडम मॅडम मी ऐकलं आहे की या हॉटेलवर या हॉटेलवर छान पदार्थ मिळतात इथे छान कुक आहे तर महाराष्ट्रीयन नाश्त्यामध्ये काय काय मिळेल मॅडम यामध्ये सगळ्यात जास्त फेमस काय आहे हो का त्याची काय प्राईस आहे प्राईस काय आहे म्हटलं त्याची हो का आणि पार्सलची सुविधा आहे का उपलब्ध हो का मग तुम्ही या कांद्या पोह्यामध्ये फक्त कांदे टाकतात का जास्त प्रमाणामध्ये हो का आणि तुम्ही त्याच्यासोबत काय द्याल अजून आणि सॅलदमध्ये काय द्याल मग त्याच्यासोबत काय द्याल म्हटलं तुम्ही अजून

आणि मिसळ पाव वगैरे मिळणार का तुमच्याकडे अजून काही माव्याचे पदार्थ बनतात का नाही कोणत्याही प्रकारचे पदार्थ का तुमचं हॉटेल शुद्ध शाकाहारी आहे